हॅलो अरे आदेश तुलाच कॉल करत होतो तुझ्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं होतं हा तर बघ लास्ट प्रोजेक्ट जो आपला झाला होता लास्ट प्रोजेक्टमधे तू चांगली मेहनत केला त्याच्यानंतर आप तुझा परफॉर्मन्स तर बेटर वाटला ठीक आहे जो आज तू केलास होता तर परफॉर्मन्स तुझा बेटर वाटला पण आता सडनली काय झालं आपण जो नवीन प्रोजेक्ट करतो आहे त्याच्यामधे परफॉर्म तर तू करत आहे पण तुझ्या परफॉर्मन्स चांगला दिसत नाही आहे काही कारण आहे का कही प्रेशर आहे का तुला याच्यावर बघ आदेश आपण प्रमोशनसाठी तर करू पण आपला जो सध्या प्रोजेक्ट सुरू आहे ठीक आहे तर आता तुझी जी तुझ्या अंडर जी टीम काम करत आहे तुझ्यासोबतसुद्धा त्याचाही परफॉर्मन्स वाढला पाहिजे तू तर चांगला परफॉर्म करतोय पण तुझी टीममधे काही असे मेंबर्स आहेत ज्यांचा परफॉर्मन्स बरं नाही आहे तर ते मला थोडं डिसअपॉइंट करते तर तुझ्या टीमची ठीक आहे चालेल न तू बघ त्यांच्या परफॉर्मन्स वाटत आहे आपल्याकडे जास्त डेडलाईन जवळ येत आहे ह्या प्रो जो प्रोजेक्ट आपण करतो प्रोजेक्टची डेडलाईन जवळ येत आहे आणि परफॉर्मन्स तुझ्या टीमचा काही असं जास्त वाटत नाही आहे तर आता ही तुझी जिम्मेदारी आहे की त्यांनी परफॉर्म चांगला केला पाहिजे मी तुला प्रमोशन द्यायचं विचार केला पण तुझ्या टीमचा परफॉर्मन्स पाहून तर मी सध्या देऊ शकणार नाही तर तुझ्याकडे डेडलाईनपर्यंतचा वेळ आहे तू तुझा परफॉर्मन्स आणि तुझ्या टीमचा परफॉर्मन्स तू घाल त्याच्यानंतर मी सर्व डिसाईड करेन ओके ठीक आहे आदेश तर तुम्ही मला सर्व गोष्टीची अपडेट देत रहा आणि काही गरज पडली आणि मदतीची गरज पडली तर तुम्ही मला कॉल करा चला थँक यू